उत्तर भारत उत्तर भारतामध्ये खूप जास्त थंडी असते तिथे जास्त प्रमाणात हिंदी बोलली जाते नवाबी हिंदी बोलली जाते तिथे पाच दिवस होळी साजरी केली जाते होळी खूप रंग खेळ खेळले जाते उत्तर भारता महिलां च्या पन्नास टक्के शिकलेल्या आहेत ग्रामीण भागात शिकण्याला काही महत्त्व नाही उत्तर भारत भारत पुरी आलूची भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जाते उत्तर भारतात स्वच्छतेला महत्त्व नाही तिथे लोकं कचरा रस्त्यावरच फेकते रस्त्यावरच थुंकते उत्तर भारतात सं सलवार सूट जास्त घात घालतात तिथे मुली मुस्लिम समाज जास्त आहे दक्षिण भारत दक्षिण भारतास साक्षराच्या शिक्षणाचा दर नव्वद टक्के आहे तिथे लोक शिक्षणाला फार महत्त्व देतात तिथे कन्नड तमीळ भाषा बोलली जाते तिथे कन्नड कॉटन साडीचा जास्त वापर असतो तिथे पोंगल हा सण जास्त साजरा करतो तिथे इंग्रजी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते तिथे असंख्या मंदिर असे आहेत जसे तिरूपती बालाजी रामेश्वर महालक्ष्मी मंदिर आहेत तिथे मदुराई हे मंदिर प्रसिद्ध आहे व दक्षिण भागा भारत हे समुद्रा समुद्राने व्यापलेला आहे